अच्छा अच्छा

मॅडम फर्स्ट युनिट टेस्ट तर चांगली झालेली आहे आता येणाऱ्या पंधरा तारखेला पॅरेन्ट्स टीचर मीटिंग आहे त्याच्याचबद्दल तिथे तुम्हाला तुमच्या मुलाचे रिझल्ट पण माहिती चालणार तर येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही या शाळेमध्ये टीचर मीटिंग आहे पॅरेन्ट टीचर मीटिंग तिथे तुम्हाला नंबर वगैरे सर्व माहिती चालणार तुमच्या मुलाचे

मॅम मीटिंग होणार अकरा वाजेपासून सुरू होरान एक वाजेपर्यंत हो मॅडम तुम्हाला रिझल्टच मिळून जाणार त्याच्यामध्ये

मॅडम प्रोग्रेस तर प्रोग्रेस तर फारसा बरा नाही आहे तो बरोबर अभ्यास वगैरे नाही करत शाळेमध्ये मस्ती जास्त करतो तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या

मॅडम एक नवीन सब्जेक्ट ॲड झाला आहे ह्यूमॅनिटीचा

त्याबद्दल त्यांची टेस्ट होणार सेकंड युनिट टेस्टमध्ये होणार आता तर फर्स्ट युनिट टेस्ट झाली त्यानंतर सेकंड युनिट टेस्ट होणार त्यामध्ये त्यांची टेस्ट होणार हो मॅम हो हो नक्की या तुम्ही मुलाला पण आणून घ्या हो चालेल धन्यवाद